संगीताचा तास म्हटला ना संगीत की मला खूप आवडते मला लहानपणापासूनच ते संगीताचा छंद होता म्हणजे मला बोलायला खूप गाणं म्हणायला खूप आवडतं लहानपणापासूनच नंतर मग सातवीतून आठवीत गेले ना तेव्हा तिथे म्हणजे शाळेचाच संगीतचा क्लास होता तो मी जॉईंट केला होता आणि मला खूप मच्छ म्हणजे छान वाटत होतं ते गाणं म्हणायला माझे हिरेमट सर होते आत्ताच वारले ते पण ते चांगले शिकवायचे आणि मी ते म्हणजे तो संगीत क्लास घेतला होता आणि मग मला संगीताबद्दल खूप आवड निर्माण झाली होती त्याच्यानंतर मग म्हणजे दोन तीन वर्ष ते अगदी कोर्स म्हणजे चांगलीच शिकले मी पण नंतर मग काय झालं आवड होती पण नंतर मग शाळेत पण कधी म्हणजे संमेलन वगैरे असेल गॅदरिंग आमच्या वेळेला गॅदरिंग तर गॅदरिंगच्या वेळेला पण मग स्वत गाणी म्हणणे म्हणजे ते टा असायचं ना गॅदरिंगमध्ये कोण डान्स करायचे कोण गाणी म्हणायची तर मी स त शक्यतो गा गाणंच म्हणायची आणि मला ते हिरेमट सर म्हणून होते तर ते मला गाणं म्हणायलाच म्हणजे सा प्रोत्साहन जास्त करायचे आणि नंतर मग ते करायचे म्हण मग मी पण मग गाणं गाणे गाणी मला खूप आवडतात मी आत्ता पंचावन्न वर्षाची आहे पण मी जेवण करताना वगैरे मला खूप गाणी आवडतात मी एकटी असले नाही की मी खूप गाणी म्हणते आणि सगळी भजनाचीच असतात मराठी असतात हिंदी पण बोलते पण एवढ्यात हिंदीत मला काय हे नाही पण मी मराठीत चांगलं बोलते म्हणजे गाणी भजन वगैरे असं एकटी असेल घरात तेव्हा ते माझं फेवरेट गाणं आहे अंजनीच्या सुता ते माझ्या मी माझ्या नातवंडाना पण शिकवलं आहे असं अंजनीच्या सुता ते गाणं आहे बघा हनुमंताचं ते मी माझी म्हणजे ती एक सात वर्षाची नात आहे आणि एक चार वर्षाचा नातू आहे पण तेही हे पूर्ण गाणं म्हणतात एवढं म्हणजे आपण जसं शिकवतो ना तशी नातवंडं माझी शिकतात आणि माझ्या हे आवडीने आवडीचं गाणं आहे ना मग ते ते माझं बोलून बोलून बोलून ते ऐकलेले आहेत त्यानी आणि ते ऐकून न शिकवता ते माझ्याबरोबर पूर्ण गाणं म्हणतात तो एक मला आनंद आहे की माझं गाणं आवडतं गाणं माझी नातवंडं म्हणतात आणि भरपूरशी गाणी म्हणजे भजनाचीच असतात आणि मी ती म्हणते चांगल्या प्रकारे मला शाळेत शिकवलेलं ते सर्वात्मका जेव्हा आमचे म्हणजे कोर्स चालू होतं ना तेव्हा सर्वात्मका ते सर शिकवायचं हे गाणं खूप छान आहे सर्वात्मका शिव सुंदरा असं ते गाणं आहे ते म्हणजे भजनच आहे प्रार्थनाचं आहे ती पण पण ते पण ती माझी नातवंडं म्हणायला लागली कारण मला असं गाण्या गाण्याचं म्हण गाण्याचं खूप वेड आहे आता पण मी म्हणजे आमच्याकडे गौरी गणपतीच्या सणाला जर आम्ही बसलो तर माझ्या दोन तीन तरी गाणी असतात आणि माझा ह्याला माझा नवरा आहे ना जाम प्रोत्साहन करतो माझ्या संगीताला जो म्हणजे जास्त कारण म्हणे संसार रुपी आहे संसारात पडल्यामुळे ते जास्त छंद जोपासता येत नाही बघा मग ते सगळं संसार मग त्याच्यानंतर मुलं मुलांचं झालं की त्यांचं मुलं झाल्यानंतर त्यांची मोज शिक्षण शिक्षण झाल्यानंतर आधी शिक्षणाला सुरवात झाल्यापासून त्यांना ने आण सोड ह्याच्यातच सगळा दिवस जातो मग मग आपल्या कॅर म्हणजे आपल्या जसं तब्येतीकडे म्हणजे पण लक्ष द्यायला वेळ मिळत नाही त्या मुलांच्या ह्याच्यातच करण्यात सगळ्या जातो मग ते छंद कसा जोपासणार असं असतं ते मग मी ते भरपूर मुलं माझी मुलं पण चांगली मला मुली आहेत तीन चांगल्या शिकल्या आहेत म्हणजे चांगल्या म्हणजे चांगल्या आता चांगल्या जॉबला वगैरे आहेत मोठी झाली आहे क ॲग्रीकल्चर एक एम बी ए झाली एक इंजिनियर झाली त्याच्यामुळे ह्या त्यांच्या धावपळीत माझा छंद तसाच राहिला पण माझा मिस्तर आहेत ना खूप चांगले आहेत म्हणजे आत्ता पण ती असं कुठला काय असेल ना तर संगीता पहिलं गाणं तू म्हण माझ्या नावातच संगीत आहे ओ त्याच्यामुळे त्यामुळे संगीत म्हटलं की म्हणजे माझं जीव थोडा भरूनच येतो आणि मला खूप आवडतं संगीत गायला खूप आवडतं आत्ता पण मग म्हणजे आमच्याकडे गौरी गौरी केस कुठलं काय असेल तर माझा नवरा पहिला म्हणणार की तू गाणं म्हण म्हणजे मी गाणं म्हणते तर त्यांना खूप आवडतं म्हणजे कुठेतरी माझा छंद आहे ते त्यांना माहिती आहे की हिला खूप गाणं गायला आवडतं आहे मग ते ते असं पडून देत नाही ते तू आत्ता त आता कुठे जाणार ना गायला पण घरात तरी गुणगुणत राहा किंवा असे कुठे प्रोग्राम असतील तिकडे म्हणत राहा म्हणजे तुझा तू छंद जोपासत राहा अशी त्यांची एक ती एक म कामना आहे म्हणजे मनोकामना आहे आणि ते माझं छंद ते जास्त जोपासतात मी एक वेळ म्हणते राहू दे ओ नको पण ते अगदी सांगणार की जा तू गाणं गात राहा तुला खूप चांगलं वाटते तू चांगलं गाणं गातेस कारण माझं थोडं तरी बेसिक तरी ज्ञान झालं आहे ना गायनामध्ये तीन वर्ष म्हणजे आठवी नववी दहावीपर्यंत तर मी तो संगीत क्लास केला शाळेचा इतर बाजूला नाही घेतला पण त्याच्यात मला खूप म्हणजे खूप शिकायला भेटलं स स्वर समजले कंठ कसा करायचा म्हणजे कसा हे करायचा तो समजला त्याच्या आवाजच असते तेच कंठ चढ उतार आवाजाचे चढ उतार समजले आपण कसं गाणं म्हणायचं हे थोडंसं बेसिक ज्ञान असल्यामुळे मग ते मला चांगल्या प्रकारे गाणं गाता येते असं आहे बा बा